आत्ता सध्या खूप सारे असे लोक आहेत ज्यांना बिझनेस करायचं असतं पण त्यांना कमी शिक्षणामुळे त्यांना ते कळत नाही किंवा एखादे वल कुठल्या वस्तू ऑनलाईन मागवायच्या असतील त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना ते जमत नाही तर माझ्या हिशोबाने या शैक्षणिकवर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचीच आपल्याला जास्त गरज आहे शिक्षणाचीच जास्त गरज आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की सगळ्यात जास्त शिक्षणाकडेच लक्ष दिलं पाहिजे आणि जे जास्त शिकलेले नाही त्यांना आपण थोडंसं शिक्षणाकडे नेलं पाहिजे असं मला वाटतं